राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील आवर्जून दखल घेण्यासारखे प्रमुख काळ जसं की सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणून एक लीग चालू होत आहे ते पुरुषसाठी आणि स्त्रियांसाठी वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन्हीसाठी सुरुवात झालेली आहे आणि त्याचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे त्यामध्ये खूप साऱ्या तंतद्रा तंत्रज्ञान आणि व्यवसायात च्या अपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहेत आणि हे सगळे मॅचेस पुणे इथे चालू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा स्टेडियम पुणे इथे स्टार्ट झालेला आहे आणि यामधले वैशिष्ट्य म्हणजे की खूप प्रतिसाद महाराष्ट्र लोकाचा भेटत आहे